ऑनलाईनवर आणि सोशल मीडियावर मला असं वाटते की खूप सगळ्या मराठी किंवा आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये काय म्हणते कंटेंट वाढायला पाहिजे कारण बऱ्याचशा मुलांना या सुविधा नसतात की ते शिकू शकतात शाळेत जाऊन पण सगळ्यांकडे मोबाईल फोन वगैरे असे उपकरणं अव्हेलेबल आहेत तर तिथे जर या सगळ्या गोष्टी जसं प्रादेशिक भाषेत काही शिकवल्या शिकवलं जात असेल तर ते फार उपयोगी ठरेल जसं की छोट्या छोट्या रील्समध्ये सुद्धा कारण सगळेजणं काही विडीओ पाहत नाहीत मोस्ट ऑफ द टाईम ते छोटे छोटे रील्स पाहतात तर त्यामुळे तिथून त्यांना मदत भेटू शकते आणि समजा जर बरेचसे मुलं शाळेत जाते असतात आपल्यासारखे पण त्यांना प्रॉब्लेम अशी येते की बऱ्याच जणांना माहितीच नाही की मराठीत कोणते कोणते शब्द आहेत सगळ्यांच्या तोंडात फक्त जिभेवर फक्त इंग्रजी भाषाचाच जास्त प्रभुत्व आहे कोणाला मराठीत प्रभुत्वच नाही तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या आईबाबा बोलतात त्या आपल्याला कळत नाही त्या शब्दांची आपल्याला अर्थ मागवावं लागतात तर मला असं वाटते की समजा जर सोशल मीडियावर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर या सगळ्या मराठी भाषेत किंवा आपल्या प्रादेशिक भाषेत सगळ्या गोष्टी जर वाढू लागल्या तर सर्वांना त्या बाबतीत नॉलेज येईल ग्यान राहील आणि सर्वांना कळेल की आपल्या भाषेचं किती जास्त रिचनेस आहे किती चांगली भाषा आहे आपली आणि काय काय या व्याकरणं आहेत काय काय शब्दकोश आहे या सगळ्या गोष्टी मला असं वाटते की वाढतील त्यामुळे ही खूप जास्त उपयोगी ठरेल